मला माझ्या मुलानी छान शिकावं त्यानी आपल्या पायावर उभं व्हावं आणि तो खूप मोठ्ठा बनावं अशी माझी इच्छा वाटते आणि भाव भाऊ म्हणजे तर मोठे होते तर ते शिकलेच होते आधी पण जेवढे शिकायचे होतं त्यांना तेवढे शिक्षण नाही मिळाले होते आधी पण मी माझ्या मुलाला फार शि शिकवत आहे आणि माझा मुलगा आता एम बी ए करत आहे त्याच्यावरती पण त्याची पोस्ट चांगली व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि तो इतका माझा मुलगा हुशार आहे की त्याला आता चांगल्या प्रमोशनवर मी पाठवणार आहे जो ति जिथे शिकेल तिथे त्याची इच्छा मी पूर्ण करणार आहे मुलांना शिक्षणासाठी कधीच अडव अडवलं नाही मी त्याला जे लागलं ते मी केलं आणि माझ्या मुलाला फार शिकवायची इच्छा आहे आणि त्यानी त्याला पण शिकायची इच्छा आहे माझ्या मुलाला कारण आजकालचे मुलं शिक्षण म्हणजे हे फार प्रेरित आहे शिक्षण घडलंच पाहिजे कारण मुलांना शिक्षणाशिवाय काय आहे शिक्षण तेव्हाच घडतील ना मग काय शिकायचंच आहे ना त्यांना मग ते आई वडिलांचंच कर्तव्य असते की मुलांना चांगलं प्रोत्साहन द्यायचं त्यांना शिकवायचे त्यांना चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि तेव्हाच ते ते पुढे पुढे ते वरती जातील तेव्हा म्हणून मुलांच्या पाठीशी कधी बी आई बाबांनी राहायचं आणि मुलांना पाठिंबा द्यायचा की बाबा तू शिक बघा बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कसं शिक्षण घेतलंन कसे त्यांचे नाव आज गाजत आहे तसे तुम्ही पण करून दाखवा कारण आजची पिढी तर काही तत्त्वावर नाहीच आहे तरी पण आपण जे आपलं कर्तव्य आहे ते आपण मुलांना करतो आहे आणि माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे हेच माझी इच्छा आहे